आपल्या भारत देशामध्ये नृत्याचे प्रकार अनेक आहेत त्यामध्ये कथकली भरतनाट्यम लावणी महाराष्ट्रातील एकमेव नृत्यकला म्हणजे लावणी लावणीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये लावणीचा प्रकार एक नावाजलेला आहे त्या लावण्यांमध्ये बरेचवेळा मनोरंजन या दृष्टीने ते लावणी केल्या जाते तसेच लावणीचे प्रकार नाट्यगृहामध्ये लावणीनंतर नाटकामधील लावणी शिणेम्यातील लावणी आणि प्रत्यक्षात लावणीचे प्रकार लाव लावणी प्रत्यक्षात लावणीचा कार्यक्रम लोकांचे मनोरंजन त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन करणे आजच्या या आजच्या या काळामध्ये गवरमेन्टने लावणी या प्रकाराला मान्यता देऊन त्यांचं संगोपन केलं आहे त्यांना प्रोत्साहन दर महिन्याला योजना आखली आहे त्या नृत्याचं एक साधन चांगलं व्हावं आणि त्या नृत्याची कला आणि इतरांना चांगली कामी यावी आणि तो नृत्यकला लोप पावली नाही पाहिजे या दृष्टीने त्यांना पुष्कळ प्रकारचे प्रोत्साहन गोवरमेंटने केले आहे शासनाचे याबद्दल मी आभारी हाव्